हॅलो हं आकाशभाऊ बोलताय ना आकाशभाऊ मी नयन बोलते आहे भाऊ इकडे आपल्याकडे यवतमाळमध्ये वातावरण खूपच जास्त बदललेलं आहे आता उन्हाळा आहे परंतु उन्हाळ्यासारखं वाटतच नाही कधीच खूप ऊन तापते तर कधी एकदमच पाऊस येते तुमच्याकडे कसं आहे तिकडे वातावरण हो न आता मधेमधेच पाऊस झालेला खूप जास्त पावसामध्ये इकडे खूप जास्त पूर पण आलेला आमच्याइकडे तुमच्याकडे पण आला होता पूर हो का अच्छा तिथे तर तुमची शेती पण करता ना तुम्ही शेतीला काही नुकसान वगैरे झाली का तुमच्याकडे अच्छा तेच आता हे वातावरण खूपच बदलतं चाललेलं आहेना उ याच्यामुळे तब्येतीसुद्धा खराब होऊन राहिलेल्या आहेत आणि नुकसान पण खूप जास्त झालेली आहे कारण पाऊस कधी पण येतो आणि कधी पण जातो वातावरण एकदम बदलत चाललं आहे बरसात आहे ना यंदाच्या टायमाला बरोबर

आणि ऊन पण किती तापते ना जेव्हा ऊन असतं तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन तापते असं वाटतच नाही की उन्हाळ्यामध्ये एकदम पूर्ण असं आपला चेहरा खराब होऊन जातोय आणि तब्ये हा च्य तब्येतीसुद्धा खराब होऊन राहलेल्या आहेत उन्हाच्या यानी लूज मोशन लागत आहे आजारी पडत आहेत लोक माहित नाही आता हे किती दिवस राहणार आहे असं वातावरण हो हो आमच्याकडं पण हेच सुरु आहे आता हां ठीक आहे बघूया आता हे कितीदिवसपर्यंत राहते असं वातावरण तर आता तर आपण हेच बोलू शकतो की वातावरण बदलायला पाहिजे बरोबर बरोबर हं ठीक आहे चालेल मग आता बघूयात आता ठीक आहे भाऊ तर चला मग ठेवते मी मग फोन मी मग ठीक आहे आला तुमच्याकडे काही बदल झाला वातावरणात तर सांगा मग हा ठीक आहे धन्यवाद